हां बोला बोला हां बरोबर अमित एजन्सीला लागला आहे हां बोला काय म्हणता हां हां बोला बोला हां कोणतं सिरप पाहिजे आपल्याला म्हणजे हां सांगा सांगा हां आणि दुसरं हां अजून बोला

इन्शुलिन आणि दुसरं हो आहेत ना अजून काही सिरींजचे ओके अजून काय लागेल आपल्याला हां बोला हो आहे ना ॲवेलेबल आहे किती टाकू स्ट्रीप त्यामध्ये चालेल लिहिलं हां बोला बोला हां त्यामध्ये किती बॉटल आहेत आहेत किती बॉटल हव्या आहेत ओके दोन ते तुम्हाला दोन बॉक्सचे तरी पण शंभर रुपये होतील तिथे ते तुम्हाला शंभर दुने दोनशे रुपये होतील तिथे दोनशे

हां सायनपासून तुम्हाला त्याचे एकशे वीस रुपये होतील

हो आहे आहे हे बघा आजच्या डेटनंतर तुम्ही बोललात तर दोन दिवसांत तुम्हाला तुमच्या लोकेशनला येईल तिथे जिथे मेडिकल आहे तिकडे नाही ॲक्च्युली कसं आहे ते ऑर्डर बरेचसे असल्यामुळे ते वर्कर पण ॲवेलेबल नाही तेवढे ते जाण्यासाठी कसं आहे टेम्पो थोडे ॲडजस्ट करावा लागतो ना तर तुम्हाला मी कन्फर्म दोन दिवसात देतो मी तर तुम्ही मला तुमचा ते ॲड्रेस वगैरे सांगा त्या ॲड्रेसवर पर्फेक्ट मी तुम्हाला डिलिवर करतो म्हणजे माझा माणूस येईल तुमच्या इथे तर ॲड्रेस सांगाल का मला जरा हां बोला बोला बोला

हां बरोबर बोलता हां बघा कसं आहे आता सर ॲक्च्युली ते वर्करचा पण विषय आहे माझ्याकडे तर तरी पण मी प्रयत्न करेन तुम्हाला पन्नास टक्के तरी यातनं औषधं मी देण्याचा प्रयत्न करेन तर बघा जर तसं पॉसिबल झालं तर मी तुम्हाला कॉल करेन मी रिपीट पुन्हा एकदा की हां ह्या टायमिंगला मी इथे माझा माणूस तुमचा कडं माझा माणूस येईल डिलिवरी करायला तर खूप अर्जंट आहे का आज तुमचं नाही खूप अर्जंट आहे का आजचं ते हो हो शुअर शुअर

हो सर्व सर्व आहे तुम्ही मला एक काम करा मला ॲड्रेसद्वारे लोकेशन परफेक्ट द्या मला तसं मी इथे माणसांच्या हातनं डिलिवर करतो मी ठीक आहे

हां माझ्या ह्या नंबरला मला वाॅट्सॲपवर पाठवा तुमचा ॲड्रेस मग तुम्ही त्याप्रमाणे तुम्हाला ते डिलिवर करतो बरोबर दोन दिवसांनी ओके वेलकम सर